भारतात सगळ्यात जास्त लोकप्रिय क्रिकेट आहे त्याचबरोबर कुस्ती आणि क्रिकेटसुद्धा कुस्ती आणि फुटबॉलसुद्धा फेमस आहे सुप्रसिद्ध खेळाडू यांचे नाव आहेत पुढीलप्रमाणे सचिन तेंडुलकर विराट कोहली सुरेश रैना महेंद्र सिंग धोनी रोहित शर्मा असे आहेत त्याचबरोबर कुस्तीवीरांचे नाव खशाबा जाधव चंद्रहार पाटील त्याचबरोबर सिकंदर शेख

जमदाडे नावे आहेत